हॅलो नमस्कार मॅडम हा हे स्टेशनरीचं दुकान आहे आपल्याला काय हवं आहे आपल्याला कोणत्याही त्याची पुस्तकं पाहिजे आहे

कोणत्या विषयाचं हा सेमि का हा शेमी मी पाहिजे क मराठी माध्यमाची पाहिजे सेमिची पाहिजे का हो आहेत आमच्याकडे सर्व पुस्तकं अववेलेबल आहेत त्याच्यासोबत तर आम्ही त्या एक सुविधा निर्माण केली आहे की ते सर्व पुस्तक घरपोचपण डिलेवरी देतात घरपोच करतो

मिळून जाईल तुम्हाला किती वाजता पोहोच करायचे पुस्तकं तुमचा वेळ द्या सांगा आम्हाला त्या वेळेत आम्ही पोहोच करू हो आहे त्या सर्व वस्तू तुमचा घराचा पत्ता दिलं तर आम्ही पोहोच कर हा सांगा पत्ता

ताई आशिर्वद अपार्टर्मेट पुढं डिटेल द चमत ना बरं यासोबत आ आणखी काय वस्तू काय लागणार आहेत का हो आ हो आहेत मराठी माध्यम पण कितीचा

हो आहे हो सगळे सेट आहे मग या सर्व वस्तू उद्या सकाळी दहा वाजता पाठवून देतो सोबत बिल देतो त्या बिलप्रमाणे तुम्ही कॅश पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंटपण करू शकता हो हो येणार आहे तुम्हाला घरपोच करून ठे नाही नाही घरपोच माणूस येतो बिलपण देतो ठीक आहे थँक्यू